नमस्कार आपल्या गावामध्ये जर एखाद्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार हा बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो पण माझा असा अनुभव आहे की ज्या ज्या वेळेला हा कुत्रा चावलेला कोणाला तरी आम्ही पाहिलेला आहे तेव्हा आम्ही पहिल्यांदा काय करायचो तर गावामधील जो आजूबाजूच्या पाड्यामध्ये एखादा वैद्य आहे त्या वैद्याला पहिल्यांदा बोलवायचो आणि मग तो त्या झाडाचा एखाद्या वृक्षाचा किंवा मुळी उर विरघळून किंवा त्याला हे करून तापवून तो त्याचं औषध बनवून त्या ठिकाणी लावायचा पण तेवढ्यावरच राहून चालायचं नाही कारण तो कुत्रा विषारी आहे पिसाळलेला आहे की काय आहे ह्याची जर आपल्याला कल्पना नसेल तर कदाचित वेगळा प्रसंग येऊ शकतो कधीकधी तर तो जीवावरसुद्धा बेतू शकतो म्हणून गावाकडे काय केलं जातं मग त्याला स जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये नेलं जातं आणि त्याला रेबीज नावाचं इंजेक्शन दिलं जायचं मला आठवतं आहे लहानपणी की त्यावेळी एका व्यक्तीला जर कुत्रा चावला तर त्याला डॉक्टरकडे नेल्यावर त्याच्या बेंबीमध्ये पाच इंजेक्शनं दिली जायची आणि ते एवढं भयानक होतं की तो विव्हळायचा पण दुसरा इलाजच नसल्यामुळे त्याला तेच इंजेक्शन देऊन त्याला बरं केलं जायचं म्हणून मला तर असं वाटतं आहे की कुत्रा चावू नये म्हणून जे कुत्रे काही पाळत आहेत त्यांना त्यांनी सांभाळलं पाहिजे व्यवस्थित त्यांची दक्षता घेतली पाहिजे